हो का हो तुम्ही नागपूर नागपूर यूनिसिटी तुकडोजी महाराजमध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे का हो का तुम्हाला सर्वात अगर आधी तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी आहे तिथे रजिस्टेशन करावे लागेल त्याच्यामध्ये कॉलरशिप मिळते अगर तुम्ही एस्सी कोट्यातलं असाल तर कॉलरशिप मिळते ॲडमिशन फी पण कमी राहते त्या युनिव्हर्सिटीमध्ये दोन कॉलेजात एक धनवटे कॉलेज आहे दुसरा बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आहे तिथून त्यामध्ये तुम्ही कोर्सेस करू शकता आहे बी एस्सी बी सी ए बी टेक इंजिनीयरिंग बी फ्रॉम यामध्ये तुम्ही कोणतेही कोर्ष करू शकता तुम्ही कोणत्या कोर्समध्ये इंटरेस्टिंग हा हो त्याच्यामध्ये डी डी फार्मा आहे तुम्ही डी फाम करू शकता पण त्याआधी तुम्हाला तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटीमध्ये जर गोर्मेन्ट पाहिजे असेल तर तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटीमध्ये रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि तिथे ते दोन कॉलेज आहेत धनवटे कॉलेज आणि आंबेडकर कॉलेज आंबेडकर कॉलेज आहे ते दीक्षाभूमी रोडवर आहे मला जी कॉलेज तुमच्या जवळपास वाटत असतील त्या कॉलेजमध्ये तुम्ही रेजिसेशन करू शकता हो ठीक आहे ओक्के बाय